हॅलो मी अनुश्री कुलकर्णी ऊर्जा संवर्धनावरील सामुदायिक चर्चेला चर्चासत्राला उपस्थित राहण्यासाठी इच्छुक आहे सलग तीन महिने झाले माझं वीज बिल जास्त येत आहे तर मला जाणून घ्यायचं आहे की ह्या चर्चासत्रात संबंधी काय काय तुम्ही मला माहिती देऊ शकता हे चर्चासत्र कोण घेणार आहे कुणातद्वारे होणार आहे किती वेळ होणार आहे आणि ह्या चर्चासत्रामध्ये मला अशा महत्त्वाच्या काय टिप्स मिळतील की ज्या मला पुढं भविष्यात उपयोगी पडतील हे असं वारंवार माझ्या बाबतीत का घडत आहे मी एवढा विजेची कपात करूनसुद्धा माझ्या माझ्याभोवती असे प्रसंग वारंवार का येत आहेत मला ह्या गोष्टी जाणून घेण्यास मी खूप इच्छुक आहे तर तुम्ही मला याबद्दल सहकार्य करा